हॅलो सर साहस बोलत होतो आता तुम्हाला वेळ आहे का सर माझं एक काम होतं तुमच्याकडे माझी सध्याच बारावी झाली आहे माझ्या अठरा वर्ष पूर्ण झाले आहे तर त्याबाबत आधार कार्ड काढायचं होतं त्याबाबत चौ चौकशी करायची होती सर सर आत्ता बोललं तर चालेल का सर त्याबाबत अर्ज कुठे करावं लागेल ऑनलाईन अच्छा ऑनलाईन पण करता येईल पण ते कसा करावा लागेल सर नको नको ते नको ऑनलाईन मला जमणार नाही त्यापेक्षा आपल्या गावातच कुठे असेल तर सांगा कुठे सेंटर आहे का माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत जवळ होते अच्छा ते बंद झालेआहे का पोस्ट ऑफिसकडे आहे का अच्छा ठीक आहे सर त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतील अच्छा अच्छा वीज बिल हो सर वीज बिलावर पत्ता आहे सर बारावीचे प्रमाणपत्र आधिक जन्म दाखला जन्म दाखल्यावर पण आहे सर ठीक आहे सर ओके सर थँक्यू सर